ग्रामीण भागामध्ये खेळ खेळताना एकदम अशी मस्त मज्जा येते सगळे लोकं आणि लहान मोठेसुद्धा खेळ खेळतात आणि एकदम अशी खुल्ली फ्री वातावरण असते आणि गिल्ली दंडा जसं हंडं फोडणी संकल अजून लप्पनछिप्पन दाभादुभी हे अशा प्रकारचे खेळ असतात जे शहरातले मुलं अजिबात खेळत नाही आणि हे खेळताना खूप मज्जा येते कारण पाय वगैरे फुटतात जसे कबड्डीसुद्धा असते पण तरीही मज्जा येते आणि एकदम अशी पूर्ण शरीर थकून जाते आणि मग घरी गेलं की मस्त आरामात मस्त झोप येते पण शहरात शहरी भागांमध्ये अशी खेळ नाही खेळला जात ते लोकं जास्त बघतात की म्हणजे हायजिन आहे का मातीमध्ये खेळत आहे की नाही मातीमध्ये खेळताना त्यांना त्यांचे पॅरेण्ट लोकं रागवतात एकदम घराच्या आतमध्ये आणि घराच्या आतमध्ये कोणते खेळ खेळणार बरं आणि तेवढे मित्रमैत्रीण पण असले पाहिजे खेळासाठी तर शहरात कोणी जास्त कोणाशी तेवढा संपर्क न ठेवल्यामुळे जास्त मित्रमैत्रिणी नाही जुळत आणि त्याच्यामुळे खेळायचा कोणता हा प्रश्नच येतो म्हणून शहरी भागातले मुलं तेवढे खेळत मैदानातील खेळ खेळतानी दिसत नाही ते त्यांना व्हिडिओ गेम खेळण्यातच मज्जा येते असं वाटते मला आणि शहर खेड्या भागातील मुलंमुले एकदम धष्टपुष्ट आणि एकदम त्यांची इम्युनिटी पण जास्त असते लवकर बिमार पडत नाही ऑलरेडी मातीमध्ये खेळत असतात पण शहरातले लोकं खूप एकदम नाजूक असतात आणि ते लहान मुलंसुद्धा लवकर बिमार पडतात कारण की त्यांची काळजी तेवढे केले जाते